हॅलो बसेरा टुरीस्ट का हां हां मला थोडी चौकशी करायची होती तुमच्या बसेरा टुरिस्टविषयी तुम्ही काय काय फॅसिलिटीज आम्ही अलिबाग रायगडमधून बोलतो आहे अलिबाग रायगड आमचा एक पंचवीसजणांचा ग्रुप आहे तर पंचव हां तर आम्हाला तुमच्याकडे काय फॅसिलिटीज मिळतील कसं काय आहे वगैरे काय ते सांगू शकाल का हां फॅमिली फॅमिली फॅमिली फॅमिली हं म्हणजे अलं चाईल्डपासून ओल्ड म्हणजे सिक्स्टी अबोव सिक्स्टीपर्यंतचे आहेत तेवढे एकंदरीत पंचवीस आहेत

नाही आम्हाला हिल स्टेशनच हवं आहे हिल स्टेशन हवं आहे आणि तिथनं हां म्हणजे साईट सीन चांगले असायला पाहिजे आहेत अगदी मुलांना खेळण्यासाठी वगैरे असं तेथे काय असेल तुमच्या रूम हां म्हणजे महाबळे

मग आम्हाला

पण आम्हाला जर तिथून आमच्या तुमच्या त्या तिथून बसेरापासून तिथपर्यंत नेण्या आणण्याची व्यवस्था काय पंचवीसजणांची काय व्यवस्था होऊ शकेल बसेस वगैरे ट्रॅवल्स अरेंज करू शकता बरोबर आहे ठीक आहे आणि त्यानंतर आम् नाश्ता आणि लंचमध्ये किंवा डिनरमध्ये पण म्हणजे व्हेज नॉनवेज असं दोन्ही मिळू शकेल का

आणि डिलक्स डिलक्स रूम वगैरे आहेत तुमच्या हां पॅकेज आम्ही तिथे अगोदर म्हणजे फोनवर तुम्ही बुकिंग करू शकाल ना की कसं काय काय किती दिवस हां हां म्हणजे सॅटर्डे संडेला जर यायचं झालं तर किती किती दिवस अगोदर आम्हाला बुकिंग करावी लागेल चार दिवस अगोदर म्हणजे चार दिवस तरी अगोदर बुकिंग करावी लागेल आणि य तिथे तुमच्या टुरिस्टमध्ये स्विमिंग टँकची व्यवस्था वगैरे काय असं आहे का असं वेल स्विमि

ओके ओके हां चालेल मग आणि अजून आम्हाला तिथे फॅसिलिटीज जर पाहिजे असतील काही अॅ अॅ त्यावेळेला तर मिळू शकतील का ऑन दि स्पॉट जर काय हां

ओके आणि मुलांसाठी चाईल्डसाठी किड्स मीस् जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी काय गेम शो वगैरे आहेत असं तुमच्या त्या टुरिस्टमध्ये की हिल स्टेशनजवळ आहेत आसपास आहेत का असं काय हां हां चालेल हॅलो हां आता आम्ही तुम्हाला येऊन भेटतो आम्ही येतो तुम् तुमच्याकडे कॉ फोन करून हां आणि मग आपण क्लियर करू सगळं मग त्याप्रमाणे बुकिंगचं वगैरे काय असेल ते ठीक आहे ओके ओके ओके थँक्यू